बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रकारची कार्यालयं आहे त्याच्यामुळे इथे बाहेरून येणारे जे लोक आहेत ते भरपूर आहेत आणि आजूबाजूच्या खेडे विभाग पण भरपूर आहे पण त्या मानाने जी आरोग्यसेवा आहे ती पाहिजे तशी नाही आहे म्हणजे बरेच वेळेला इथले डॉक्टर्स औरंगाबाद अकोला किंवा नागपूर इथे रेफर करतात रोग्यांना त्याच्यामुळे रोग्यांची इथे हेळसांड होते म्हणजे माझं असं म्हणणं आहे की उच्च विद्याविभूषित एक्सपिरीयन्सड डॉक्टर्सला जर इथे बोलावलं तर जे रुग्णांची हेळसांड आहे ती थांबेल आणि त्यांना निरामय त्यांना आयुष्य मिळेल